राज्यात आरोग्य सेवा संशोधन आणि विकास वेगवेगळ्या प्रकारे केला जात आहे जसे की क्लिनिकल चाचण्या झाल्या महामारीविषयक अभ्यास अजून सार्वजनिक आरोग्य संशोधन अश्याप्रकारे वेगवेगळ्या तसे संशोधन केले जात आहे डिस्क्रिवटीव कम्यूनिटी ट्रायल मानवता क्लिनिकल रिसर्च अशाप्रकारे ते संशोधन केले जात आहे ज्याने की आपल्याला समजेल कि समोर कोणती महामारी येऊ शकते अजून महामारी वेरी संबधित जे पण आपण उपाय करू शकतो त्याच्या आधीपासून चाचण्या केल्या जात आहे वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या बिमाऱ्यांवर त्यांचे प्रयोग केले जात आहे अजून त्यांना कसे सुधारायचे याचा अभ्याससुध्दा चालू आहे जसे की आपल्या फ्युचरमध्ये भविष्यात जर कोणती महामारी आली तर त्याच्याशी आपण कसं निगडू निगडित जाऊ अजून आपण त्याला कसं ठीक करू अजून त्याच्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो त्याच्या चाचण्या आतापासूनच करत आहे तशा वेगवेगळ्या प्रकारे राज्यात आरोग्य संशोधन चालू आहे अजून त्याचा विकाससुध्दा केला जात आहे अजून डिसक्रिवटीव कम्यूनिव ट्रायल हे असं ट्रायल आहे जिथे कीआपण लोकांवर ट्रायल करतो अजून ते चाचण्या करतो जेणे की आपल्याला त्या बिमारीचा पत्ता चालेल अजून आपण त्याच्यावर आणखी चांगल्याप्रकारे संशोधन करून त्याचा उपाय काढू